सर्वप्रथम मी आरोग्य योजनेच्या संकेतस्थळाला भेट देईल तेथे तपासणीचे साठीचे वेळापत्रक पाहील तेथे मला कोणती चाचणी करायची आणिक त्यासाठी कोणत्या आरक्षण तिथे आहे ते बघेल आणि नंतर मी त्यानुसार माझे वेळापत्रक ठरवेल आणि मला कोणती आरोग्याची चाचणी करायची आहे यानुसार त्याला किती खर्च येईल यानुसार पण मी त्याचे वेळापत्रक ठरवेल त्या तेथील पोर्टरवर जर कोणत्याही कस्टमर केअर किंवा डॉक्टरचा मला संपर्क साध संपक डॉक्टरशी संपर्क साधता येईल त मी त्यांच्याशी संपर्क साधून त्याबद्दल पूर्णत माहिती घेईल